मराठी भाषेच्या भाषिकांना आव्हानात्मक अशा गोष्टी पहायला गेलं तर जेव्हा नांदेडची किंवा इतर जिल्ह्यातली लोकं पुण्यातच जातात तेव्हा पुण्यातली लोकं त्यांच्या शब्दांवरून किंवा काही गोष्टींवरून त्यांना क्रिटीसाईज करतात असं मला लक्षात आलं आहे काही शब्द आहेत नांदेडमध्ये खूप हाय की वगैरे हो की की की वापरून खूप भाषा बोलली जाते पण मग तुमच्या भाषेचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवून येतं तुम्ही जेव्हा पुण्यात किंवा मुंबई किंवा ठाण्यासारख्या जिल्ह्यात जाता तेव्हा तुम्ही खूप वेगळे पडतात तुमच्या ॲक्सेंटमुळे आणि अनेक लोकांना मराठीदेखील म्हणता येत नाही मराठी मराठी म्हराठी असं काय काय लोक बोलतात